हॅलो हाय मला तुला काही विचारायचं होतं ॲक्च्युली पहिली तर गोष्ट माझ्याकडे गुड न्यूज आहे मला माझ्या घराचे कागदपत्रं मिळालेत बिल्डिंग बिल्डरकडून सो मला ना ॲक्च्युअली ती कागदपत्रं व्यवस्थित सुरक्षित ठेवायची होती सो मला डीजीलॉकरविषयी तुला विचारायचं होतं तू वापरतेस का डीजीलॉकर मला असं आठवतं आहे की तू मला म्हटली होती की तू वापरतेस हांहां बरोबर तेवास तेवास बरोबर तर कसं त्याच्यावर कसं करायचं अपलोड मला जरा सांगशील त्याच्यावर पासवर्ड कसा क्रिएट करायचा आणि आपण काय काय डॉक्युमेंट्स त्याच्यावर लिंक करू शकतो असं सगळं मला जरा माहिती हवी होती अच्छा ओके ओके हां हां हां पण मला हा प्रश्न आहे की आपण आपली एवढी घराची कागदपत्रं आपलं सगळी माहिती त्याच्यावर देतो आहे तर ते सुरक्षित आहे का म्हणजे अच्छा हां आणि त्याचा पासवर्ड वगैरे त्याचा काही दुरोपयोग तर नाही होणार ना म्हणजे हां आपण आपलं सगळंच त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो आहे म्हणजे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन म्हणजे वॉट नॉट सगळेच आपले महत्त्वाचे कागदपत्रं त्याच्यात आहेत ओके हे सेफ आहे ठीक आहे अच्छा आणि ह्याच्याविषयी असं विचारायचं होतं की हे इंटरनेट सुविधा याला लागते ना हां हां हां म्हणजे मग तेव्हा आपण ते यूज करू शकतो नेटवरून ठीक आहे ठीक आहे मी त्याच्यावर ट्राय करते आणि माहितीसाठी थँक्यू सो मच आणि चल मग अजून भेटू या पुन्हा ठीक आहे थँक्यू